तंत्रज्ञानामुळे मनुष्याच्या आयुष्यामध्ये खूप काही आमूलाग्र बदल झालेला आहे तंत्रज्ञानामुळे नवीन नवीन गोष्टी आपल्याला माहिती पडतात नवीन गोष्टी आपल्याला वापरता येत आहेत त्याचप्रकारे स्मार्टफोनसुद्धा मी वापरते आहे स्मार्टफोनमध्ये मी इंटरनेट वापरते तर यामध्ये तंत्रज्ञानामुळे खूप नवीन नवीन गोष्टी आपल्याला करता येत आहेत नवीन ॲप्लिकेशन जे आहेत ॲप आहेत तर त्यांचा वापर करता येतो बसल्या बसल्या आपल्याला तिकिटांचं बुकिंग करता येते बसची तिकीट फ्लाईटची तिकीट किंवा ट्रेनची तिकीट त्या बसून आपण बुकिंग करू शकतो हॉटेलचं बुकिंग करता येते बँकिंगचे जे काही पेमेन्टचे ऑप्शन्स आहेत ऑनलाईनचे ते आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकतोत किंवा पेमेंट मागवू शकतोत आपल्याला जर आपल्या बँकेचं स्टेटस बघायचं असेल बॅलन्स चेक करायचं असेल तर ते आपण फो फोनमधून चेक करू शकतो कुठल्याही प्रकारची खरेदी आपल्याला करायची असेल तर आपण घरी बसून फोनवरून ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ती खरेदीसुद्धा आपण करू शकतो कपड्यांची खरेदी करू शकतो काही घरातील सामान वस्तू ज्या काही लागतात आपल्याला त्यांचीसुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि आपण इतरत्र जगामध्ये कुठे काय चाललेलं आहे ही सुद्धा माहिती आपण आपल्या फोनवरून इंटरनेटच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो तर अशाप्रकारे आपल्याला आपल्या फोनचा वापर करता येतो आहे